हॅलो आचल काय करत आहे हो का झाला का अभ्यास हो का झालं जेवण नाही माझं झालं आत्ताच आता अभ्यास करत होती हो का थोड्यावेळ टी व्ही प पहातो हो तू बघितला की नाही सैराट खूप मस्त आहे दोस्तीगिरी यारी तकीतवा हो खूप मस्त आहे आता एखादा नवीन ते खूप जुने झाले एखादा नवीन सांगशील का मला हो आपण टाईमपास बघायला जाऊ मग सोबत हो बाकीच्यांना पण सांगू खूप दिवस झाले हेच जुनेच पिक्चर बघत आहे तू बघितला का टाइमपास हो का तू दोस्तीगिरी पाहिला का हो मी बघितला खूप मस्त आहे त्या पिक्चरमध्ये खूप मस्त पिक्चर आहे तो आपल्यासारखेच आहे त्याच्यात आपल्यासारखेच मित्रमैत्रिणी खूप मस्त खेळतात कॉलेज एन्जॉयमेंट करतात हा खूप मस्त आहे आपण सर्व फ्रेंड्स जमा होऊ एका ठिकाणी नंतर मी माझ्या घरी ही पिक्चर लावला तर सांगीन मी तुम्हाला तेव्हा मग आपण पिक्चर बघू तो हो खूप मस्त पिक्चर आहे तो हा हो आपण सर्वांना बघू त्याला विचारू एखादी नवीन फिल्म निघाली असेल तर सांगा आपण सर्व सोबत पाहू खूप जुने झाले आता सुट्टी पण लागली शाळेच्या तर मग आता पिक्चर बघू मराठी खूप मस्त आहे हो थोडं तो बसून पण कंटाळा येतो बरं ठीक आहे मग